माझ्या घरापासून अतिशय जवळ पुणे महापालिकेच्या माध्यमातून चालवला जाणारा पोटे दवाखाना आहे या पोटे दवाखान्यात अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या मोठ्या सुधारणा घडलेल्या आहेत त्या मी आवर्जून सांगू इच्छितो जे आत्तापर्यंत फक्त मोठ्या खाजगी रुग्णालयांमधून दिसत असे किंवा ती जी फॅसिलिटी खाजगी रुग्णालयात ॲवेलेबल असायची उपलब्ध असायची ती एम आर आय पेटस्कॅन या सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज या सर्व प्रकारच्या सेवा आता आमच्या पोटे दवाखान्यामध्ये सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आणि ज्या ज्याचा मोठा सगळ्यात फायदा हा आहे की त्या उपलब्ध सेवा इथे झाल्यामुळे ज्यांना गरिबांना जे ज्यांचा उत्पन्न कमी आहे अशा लोकांना ज्यांना ती सेवा खाजगी ठिकाणी जाऊन घेणं परवडत नाही ते सुद्धा इथे आता त्या सेवेचा लाभ घेऊ शकतात हा अलीकडचा खूप मोठा बदल आहे आणि त्याचा लाभ घेणारे लोक मला नियमित तिथे दिसून येतात आणि तिथले जे रिझल्ट्स आहेत ते देखील खूप चांगले आहेत असं मी डॉक्टर्सकडून ऐकलेलं आहे